मी नव्याने योग शिकणाऱ्यांना एक सल्ला देऊ इच्छिते मी पण एक योग टीचर आहे आणि त्यामुळे मी असं तीव सांगू शकते की तुम्ही ना जे योग शिकायला जाता किंवा तुम्ही ऑनलाईन योग शिकता तेव्हा त्या टीचरना ना म्हणजे हे बघा तुम्ही तुमच्या काही प्रॉब्लेम असेल तर तो सांगा ज्या जेणेकरून ते तुमच्या प्रॉब्लेम्सवरती उपाय शोधून तुम्हाला त्या प्रॉब्लेम्समधून बाहेर काढण्यासाठी हेल्प करतील जर तुमी तुमचे प्रॉब्लेम्स सांगितलेच नाही तर तुम्हाला तुम्हालाच त्याचा जास्त त्रास होऊ शकतो कारण की योग हा इतका क्रिटिकल विषय आहे आणि इतका सुंदर विषय आहे

त्यामुळे तुम्ही तुमचे जे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील जसे की ब्लड प्रेशर असेल किंवा तुम तुम्हाला अस्थमा पुन्हा जॉईंट पेन वगैरे असेल तर तुम्ही ते तुमच्या योग टीचरना सांगा जेणेकरून ते तुम्हाला त्यातून बाहेर काढतील आणि तुम्हाला हानीकारक असा योग सांगणार नाहीत तसा योग कोणताही हानीकारक नसतो पण तुमच्या आजारासाठी तो बरोबर नाही असा योग तुम्ही करायचा नाही ते तुम्हाला सांगणार नाहीत त्यामुळे तुम्ही तुमचे काही जे प्रॉब्लेम्स असतील ते तुमच्या योग टिचरसोबत शेअर करा आणि योगाचं एक डायट असतं ते तुम्ही फॉलो केलंत ना तर तुम्हाला योगाचा आणखी जास्त फायदा होईल जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर ते तुमचे लाभ असतील काही ते ते तुम्हाला जास्त लवकर फलप्राप्ती होईल